फुलांची आणि झाडांची काळजी घेताना मला वडीलधाना धाऱ्यांकडून अतिशय छान छान सल्ले शिकायला मिळाले जसे की मला असे वाटायचे की झाडांच्या ग्रोथसाठी पाणी हे भरपूर मत्त्वाचे आहे तसेच सूर्यकिरणे हे तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे मी लहानपणी झाड लवकर लवकर मोठे व्हावे याकरिता झाडांना भरपूर पाणी द्यायची व ही मी चुकी करायची पण माझ्या वडिलांचा सल्ला मी ऐकला की झाडाला भरपूर पाणी दिल्यामुळे झाडाचं सडायला लागतो व झाड लवकर खराब होते त्यामुळे त्यांचा मी तो सल्ला ऐकला व झाडाला अतिशय पुरेल अशा प्रमाणामध्ये पाणी द्यायला लागले व त्यामुळे माझं झाड एकदम स्वस्थ झाले व त्याला चांगल्या प्रकारे त्याची ग्रुथ व्हायला लागली हा सल्ला मला वडीलधाऱ्यांकडून मिळाला